आमच्या इथे जादा करून गणपतीच्या मूर्त्या स्थापन केल्या जातात तर काही जण डायरेक सणासाठी त्यांचा साचा घेऊन येतात पण आम्ही काय करतो स्वतः आम्ही मूळ चिनीमातीची मूर्ती घडवतो मूर्ती घडवत असण्याचा अनुभव असा का जेव्हा आम्ही त्याचे डोळे बनवतो किंवा सोंड बनवतो किंवा कान बनवतो तेव्हा त्याच्या डोळ्यात एक जागरूकता असते ती मूर्ती बनवताना आमच्यामध्ये एक अनोखा उल्हास असतो अनोखा आनंद असतो जसा कुठल्या मित्राला जवळ घेऊन त्याच्याशी गप्पा मारल्यासारखा आनंद होतो तसा त्या मूर्तीला बघून आनंद होतो ती मूर्ती घडवत असताना असं वाटतं मम आपलं मन प्रसन्न आहे ती तो गणपती आपल्याशी बोलतो आहे आणि आपण त्याचे चांगले मित्र आहोत किंवा आपण त्याचे चांगले दास आहोत असा अनुभव होतो आणि आणि नंतर जेव्हा ती गणपतीची मूर्ती बनून पूर्ण होते तेव्हा तिला बघत राहावसं वाटतं तिच्यावरून आपली नजरच हटत नाही पण विसर्जनाच्या दिवशी जेव्हा तिचं आम्ही विसर्जन करायला जातो तर असं वाटतं का खरोखरच कोण सोडून चालला आहे आम्हाला आणि आमच्या डोळ्यात असं वाटतं का अश्रू येणार आहेत कारण आमचा गणेश चालला आहे